मला माहीत असलेला किरकोळ किंवा घाव घाऊक व्यापार आमच्या इथे जे आहे ते डीमार्ट आहे स्टारबाजार आहे पण अलीकडच्या वर्षामध्ये किराणाच्या आणि भाजीपाल्याच्या किमती ह्या नेहमी बदलतच गेलेल्या आहेत सारख्या वाढतच गेलेल्या आहेत आता पूर्वी जो मी इंद्रायणी तुकडा तांदूळ आणत होती तो चाळीस रुपये एकेचाळीस रुपये असा होता आज जर त्याची किंमत बघायला गेली तर ती साठ रुपये पासष्ट रुपये अशा प्रकारची झालेली आहे तर हे नेहमी अलीकडच्या काळामध्ये किराणामध्ये होणाऱ्या ह्या किमतींच्या बदलांम बदल नेहमी झालेला दिसतो तसंच भाजीपाल्याच्या बाबतीत बोलायचं झालं फळांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पूर्वी एक म्हणजे मागच्या वर्षभरामध्ये भाजीपाल्यामध्ये आणि फळांच्या किमतींमध्ये सुुद्धा फार वाढ झालेली आहे तर पन्नास रुपयेच्या आत आता कुठलीही फळं येतच नाहीत ना मिळतात आणि डझनांवरती फळं मिळायची आता बंदच झालेली आहेत आहेत आणि ती आता किलोवरती मिळतात तर हा भरपूर झालेला बदल आहे तर म्हणजे अवकाळी पाऊस असेल किंवा वातावरणातली उष्णता असेल अशी बरीच कारणं असतील त्या पाठीमागे आणि या सगळ्या गोष्टींमुळे एकूणच बाजारभाव वाढत चाललेला आहे आणि भाजी किराणा माल याच्यामध्ये नेहमीच वाढ होत चाललेली आहे